हो मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधी मिळते असं मला वाटते कारण की मराठी भाषा मध्ये सर्व जे मराठी मिडीयममधून शिकतात किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे शिकतात त्यांना मराठी भाषेमध्येच सर्व काही करायचं असते निबंध करायचा असतो त्यांना कोणते त्यांना कोणते परीक्षा वगैरे द्यायची ते पण मराठीतूनच केली जाते आणि सर्व विषय हे मराठीतूनच हे केले जातात मराठी भाषा ही मातृभाषा समजली जाते महाराष्ट्राची आणि तिला हर तिला सर सर्व जागेवर तिला तिचा मोठा स्तर ठेवावा लागतो जर तिचा मोठा स्तर ठेवला नाही तर मराठी भाषेला तर मराठी भाषेला महाराष्ट्राची मातृभाषा आणि राज्यभाषा बोलू शकत नाहीत म्हणून मराठी भाषेला हे प मराठी भाषेला प्रोत्साहन देणे हे सरकारचं काम आहे आणि सरकार ते भलीभाती करत आहे असं असे मला वाटते आणि तुमचा जो प्रश्न होता की मराठी भाषेला माध्यमांमध्ये आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळते का तर हो मिळते असं मला मला वाटते आणि माझं मत आहे